हां बोला हां हां

दोनतीन ऑप्शन्स असू शकतात एक तर नॅशनल पार्क आणि आरे कॉलनी मोस्टली लोक प्रिफर करतात तर तुम्ही सांगा तुम्हाला कोणतं पाहिजे

नॅशनल पार्कमध्ये ॲक्च्युली कसं असतं की आपण दोन्ही इथे सकाळी गेलं तर चाल चालेलच पण नॅशनल पार्कमध्ये आप तुम्ही बोलताय की ट्रेक करूया तर ग्रुप वाईजच चालेल आता कारण की ग्रुप गेला ना की तिथे डिस्काऊंट रेटमध्ये एंट्री मिळेल एंट्री पास

अच्छा अच्छा ठीक आहे मग त्यानं हां तर तुम्ही दहाचा ग्रुप बनवाल ना आता तर तुम्हाला त्यानुसार डिस्काऊंट मिळेल कारण की आता तुमचा नंबर कसा आठ वगैरे आहे तर दहाचा ग्रुप बनवा त्यानुसार तुम्हाला अजून डिस्काऊंट मिळेल कारण की दहा वीस असे लोक जे जेवढे वाढत जाणार ना तेवढा तुम्हाला डिस्काऊंट रेट जास्त मिळणार

म मॉर्निंगच कारण की सगळे प्रिफर मॉर्निंगच करतात रात्री गेलं तर तिथे मच्छरांचा पण त्रास होईल तुम्हाला तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की मॉर्निंगच टूर बेस्ट राहील आणि कम्पल्सरी गोष्टी एवढ्याच सांगेल की टोपी आणा पाणी जेव जेवढं जमेल तेवढं खाणं बोलायला गेलं तर आपण तिकडे हॉटेल्स वगैरे आहे तसे थोडेसे आतमध्ये कॉटेज वगैरे बांधले आहेत त्या लोकांनी थोडंसं आराम करायला ही कोणाला लागलं वगैरे तर तर त्यानुसार आपण आपली सोय करू शकतो आता ती ती तिथे मी विचारेल फोन करून

नॅशनल पार्कचं सकाळी आय गेस सात वाजता उघडतं टुरिस्टसाठी जे मेन टुरिस्ट असतात त्यांचं सात वाजता ते रात्री आठ साडे नऊपर्यंत उघडं असतं नॅशनल पार्क

आणि मी तुम्हाला लिस्टच पाठवेल पण आता मी तुम्हाला जेवढं मला लक्षात आहे तेवढं सांगते कम्पल्सरी गोष्टी म्हणजे कॅप वॉटर बॉटल इफ तुम्हाला जमेल तर कम्फटेबल कपडे जसे ट्रॅक पॅन्ट टी शर्ट हाफ पॅन्ट घातली तरी चालेल हां ते तुम्हाला कम्फटेबल राहील आणि मच्छरन इफ आपल्याला रात्री निघायला वगैरे उशीर झाला संध्याकाळ झाली तर मच्छरांसाठी तुम्ही ओडोमॉस वगैरे आणा तुमच्या बरोबर हां हां हां आणि एक मेडिकल किट माझ्याकडे राहिलच तुम्ही पण आणा मेडिकल किट म्हणजे की कोणाला गरज पडली तर इन केस हां ठीक आहे ठीक आहे हां बाय